मी पुस्तके खरेदी करण्यासाठी शक्यतो पहिले पुण्याला जायचो तिथं पुस्तकं चांगली भेटतात आणि अगदी तसं म्हटलं तर साताऱ्यात पण चांगली पुस्तकं भेटत आहेत तिथं अगदीच पोवई नाक्यावर बलशेदवारचं दुकान आहे किंवा राजवाड्याकडे जाताना बलशेदवाराचं दुकान आहे तिथं चांगली पुस्तकं भेटत आहेत म्हणजे जुनी पुस्तकं असतील किंवा सेकंड हॅन्ड म्हणतो आपण ती पण तिथं पुस्तकं मिळतात वापरलेली वाचून झालेली काही काही व्यक्तींना अशी सवय असते की पुस्तकं वाचतात आणि ती वाचून झाली की माघारी करतात किंवा ती इतरांना देऊन टाकतात तशा प्रकारची पुस्तकं पण बरीच मिळतात तिथे त्यामुळं इथं जवळपास आमच्या स्वस्त किंवा सेकंडहँड पुस्तकांची बरी दुकानं आहेत पण तरी पण मला पुस्तक खरेदी करण्यासाठी शक्यतो करून मला पुण्याला जायला आवडतं कारण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं किंवा विद्याचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्यामुळे तिथं सोयीसुविधा आणि शिक्षणाशी रिलेटेड बऱ्याच सोयीसुविधांसाठी पुणे प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध आहे त्यामुळे मला पुस्तक खरेदी करण्यासाठी पुणे आणि माझ्या जवळपास सातारा ही ठिकाणं योग्य वाटतात